नमस्कार राजर्षी शाहू कॉलेज ऑफ बी टेक इंजिनिअरिंग मधून बोलतो आहे सर शुभम दामोदर बोलत आहात का मी प्रिन्सिपल बोलतो आहे कॉलेजमधून मी सर ॲप्लिकेशन बघितलं होतं तुमचं हा बी टेकसाठी अप्लाय केलं होतं ना तुम्ही तर सर या आधी सर काय ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएटर वगैरे तुमचं म्हणजे काय शिक्षण काय झालेलं आहे सर ह्याच्याआधी बारावी सायन्स झालेलं आहे बरोबर अच्छा तर काय म्हणजे सर बी टेक करून म्हणजे पुढं काय प्लॅनिंग काय आहे फ्युचरमध्ये सर आपलं म्हणजे अच्छा अच्छा

अच्छा तर अच्छा तर तुमचे परसेंटेज सांगू शकताल का तुम्ही बारावीचे

ठीक आहे सर तर ॲप्लिकेशन भरपूर आलेले आहे इथं तर आम्ही शॉर्टलिट शॉर्टलिस्ट करणार आहे कॅन्डिडेट हा तर समजा बघू सर आम्ही सांगू तुम्हाला अच्छा प्रॉपर कुठले सर आपण

अच्छा अच्छा

ठीक आहे सर आम्ही कळवू तुम्हाला